मी लहानपणी लगोरी खूप खेळत होती म्हणजे सा शाळेतून घरी आली की लगोरी खेळायला जायची लगोरी हा खेळ असा आहे की त्याच्यामध्ये ह्या म लगोऱ्या मांडल्या जातात आणि एक जण बॉल मारतो त्या लगोऱ्या पडतात आणि मग त्या लावतात लावल्या जाते पण ते लावत असताना जो व्यक्ती लावतो त्याला बॉल मारला जातो आणि तो आऊट होतो अशा प्रकारे हा लगोरी हा खेळ असतो त्यानंतर मी लपाछुपीसुद्धा खेळत होती लपाछुपीमध्ये काय असतं की पूर्ण गडी असतात त्याच्यामध्ये एक एक व्यक्ती राज्य देत असतो आणि बाकीचे लपत असतात आणि ज्याला त्या राज्य म्हणजे डाव देणाऱ्या व्यक्तीला जो सर्वप्रथम भेटणार म्हणजे दिसणार तो आऊट असतो पण त्याला जर कोणीच दिसलं नाही तर त्याला छाप देऊन मग पुन्हा त्याला तो रिपीट डाव द्यावा लागतो त्यानंतर गिल्लीदांडू खेळायचं आम्ही गिल्लीदांडूमध्ये काय असतं की गिल्ली असते एक दांडू असतो आणि काय केलं जातं की जो व्यक्ती गिल्लीदांडू म्हणजे गिल्ली उडवत असतो तो म दोन तीनदा त्या त्या गिल्लीवर मारून हे करतो आणि त्याचं माप मोजलं जातं म्हणजे तो जेवढे जास्त मारणार तेवढे जास्त त्याला माक्स मिळणार अशा प्रकारचा तो गेम असतो